वयस्कर माणसं इथं तसं जास्ती करून पत्ते खेळतात आणि वॉकिंग करतात आणि बसल्याबसल्या काही काच काही चोंपुल खेळतात काही चेस खेळतात काही बुद्धिबळाचा खेळ खेळतात तर काही वयस्कर माणसे नातवंडांसोबत खेळतात बसल्याबसल्या नातवंडांना पण ते गेम सांगतात आम्ही काय केलं ते सांगतात आम्ही कोणते खेळ खेळलो ते सांगतात तर जास्त करून वयस्कर माणसे बसण्याचेच गेम खेळतात आणि थोडंसं चालत फिरत राहतात ही सर्व वयस्कर माणसे करत असतात